नागपूर जिल्ह्यात वाहतुकीसाटी खूप सारे साधनं आहेत जसं की मॅक्सि झाली आटो झालं बाईक झाली बस झालं ट्रॅव्हल्स आहे मॅट्रो आहे आणि खूप प्रकारचे असे आहेत वाहतुकीसाठी जे येण्याजाण्यासाठी उपलब्ध आहेत आणि पर्याप्त इथे राहणाऱ्या लोकांचं दैनंदिन जीवनावर खूप काही परिणाम झाले आहेत कारण की आता मेट्रो आली आहे त्याचामुळे लोक जास्तकरून प्रवास मॅट्रोमध्येच करतात येण्याजाण्यासाटी साधन चांगलं आहे उन्हाळा आहे त्याच्यामुळे तिथे ए सीही लागली आहे म्हणून लोक मेट्रोमध्ये जाणंयेणं पसंत करतात बाहेरचे लोक येतात तेही लोक मे मेट्रोमध्ये प्रवास करतात म्हणून जे आजूबाजूमध्ये राहणारे आहेत आटो आटोवाले आहे झाले मॅक्सि वगैरे झाले त्याचामुळे त्यांचा दैनिन जीवनावर खूप मोठे परिणाम झालेले आहेत त्याचामुळे फास्टफूड ठेलेवालेही आहेत त्यांचंही खूप छान आहे येणंजाणं खूप चांगलं आहे म्हणून लोक मॅट्रोमध्ये जाणं पसंत करतात